आपल्या राज्यात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जपण्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागातून विकास व्हायला पाहिजे पूर्वी पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी शिक्षण होते आता हल्ली मराठी शिक्षण कमी आणि इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाचा प्रसार जास्त आहे परंतु जे आपल्या भाषेतून शिक्षण दिले जाते त्या त्याचा जास्त उपयोग लहान मुलांना किंवा कोणत्याही व्यक्तीला होतो मराठी भाषा जपण्यासाठी आपल्या बोलीभाषेत जे जन्मजात आपल्या परिसरात असलेली आपल्या आईवडिलांकडून बहीण भावाकडून किंवा पर समाजातील इतर लोकांकडून जी भाषा आपणाला ऐकली जाती तीच भाषा ही उच्च शिक्षणासाठी किंवा समजण्यासाठी अधिक समृद्ध होते आणि या मराठी भाषा रुजवण्यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालय किंवा सर्व भागात मराठी भाषेतून साधं बँकेत जाऊ दे पोस्टात जाऊ दे कोणत्याही ठिकाणी गेलं तर मराठी भाषेचा वापर हा कंपल्सरी केला पाहिजे मराठी भाषा जतन करण्यासाठी जी ग्रामीण भागातील भाषा आहे ती पुढे शिक्षणक्रमात आणली पाहिजे किंवा ग्रामीण भागातील जे बोलीचाली आहेत त्याचा अभ्यास शिक्षणामध्ये देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे आणि या मराठी भाषेसाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे त्यासाठी लोकांचा सहवाढ सहभाग वाढविण्यासाठी जे जुने लोकं आहेत मराठी भाष मराठी बोलणारी त्यांना प्रोत्साहीत केलं पाहिजे मराठी शिक्षकांना प्रोत्साहीत केलं पाहिजे शेवटी जुनं तेच सोनं